आजकाल प्रत्येक रुग्णालयाचे कार्य किंवा त्यांचा व्यवसाय व्यवस्थापक जे पण आहेत त्यांचे कार्य अत्यंत वेळेवर असतातच आणि त्यांचं एक जे व्यवसायाबद्दल आपण बोलणं केलं ना व्यवस्थापनाबद्दल तर तेही एकदम छानप्रमाणे ते लोकं प्रामाणिकपणाने पार पाडतात जर आपल्याला कुठली कुठे इमरजंसी जरी लागली ना तर ती लोकं आपण जर ॲम्बुलन्स मागवली तर ताबडतोब ती लोकं वेळेवर तिथे येतात आणि जो व्यक्ती जखमी असतो त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवून त्याचा त्याचा इलाज उपचार लवकरात लवकर सुरू कसं त्याची सोय त्या लोकांनी पहिलंच करून ठेवलेली असतात आणि आजकल तर डॉक्टर्स लोकं ॲम्बुलन्समध्ये सुद्धा असतात आणि जर दाखल होण्यासाठी उपचारांसाठी जी प्रक्रिया सुरू असते हां ठीक आहे ती मान्य करते करू की त्यांची जी प्रक्रिया आहे की पहिले एक फॉम भरा फीज भरा आणि मग उपचार चालू होतील बट कधी कधी जर जास्त काही इमरजन्सी असेल तर ती लोकं पहिलं उपचार करतात त्यानंतर ते ती लोकं फॉम भरून घेतात लोकांकडून कारण की कसं आहे जर फॉम भरण्यातच वेळ गेला तर तो माणूस कसा वाचेल त्यांचं हे मला एक आवडतं आणि तुम्हाला आणि जिथे जर आपण ॲडमीट जरी असलो तरी तिथे काळजी घेणारे जे कर्मचारी असतात तेही एकदम व्यवस्थित त्यांचे सगळे कार्य पार पाडतात तुम्हाला जेवण देण्यापासून तुमची काळजी घेऊन तुम्हाला औषधं देण्यापासून ते प्रत्येक त्यांचं कार्य वेळोवेळी पार पाडतातसुद्धा आणि एकदम मनापासूनसुद्धा करतात म्हणून ह्यांचं हे मला जास्त आवडतं